हं बोला ना

पालक फुलगोबी टमाटर वांगे सगळेच भाजीपाला सर्व भाजीपाला उपलब्ध आहे लग्नासाठी तर तुम्हाला कम भावात जास्त मिळू शकणार वांगे तसे पंधरा रुपये किलो आहे तुम्हाला दहा रुपये किलो लावून टाकणार आहे पालक तशी पंधरा रुपये पाव आहे नाही नाही चांगलाच आहे आलू आलू तीस रुपये किलो आलूचा तसा तर रेटच तो सुरू आहे

महाजनपुरा अमरावती

हो करणार ना तुम्ही ॲड्रेस सांगून द्या ठीक आहे हो आहे ना कांदे चाळीस रुपये किलो आहे अद्रक तीस रुपये पाव

हो ठीक आहे मग